हॅलो हां डॉक्टर विचारे बोलत आहेत का अरुणा विचारे हां हां मी ठाण्यावरून उषा कुळकर्णी बोलते आहे मला तुमच्या आयुर्वेदिक दवाखान्याविषयी जरा इथे माहिती मिळाली आणि मला जरा चौकशी करायची होती आता वयोमानाप्रमाणे गुडघे दुखतात पायात क्रॅम्प येतात तर त्याविषयी तुमच्याकडे काही ट्रीटमेंट आहे आणि तुमच्याविषयी मला खूप चांगली माहिती मिळाली की इकडे आयुर्वेदिक औषधं आणि ट्रीटमेंट खूप चांगल्या प्रकारे दिली जाते तर माझी इच्छा तिकडे येण्याची आहे तर तुम्ही मला तुमच्या याच्याविषयी ट्रीटमेंटविषयी काही माहिती देऊ शकाल का

ओके ठीक आहे थँक्यू डाॅक्टर ओके ओेके